माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे कोव्हीड काळात जेव्हा मी मला निमोनिया झाला आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा मला समजलं की मी कोव्हीड पॉजिटीव्ह आहे तर मग कोरोना मला झालेला होता तर कोरोना झाल्यामुळे आता हॉस्पिटल ॲडमिट करून घेत नव्हतं आम्ही बरेच हॉस्पिटलमध्ये फिरलो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण कोणत्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत नव्हते आणि सरकारी हॉस्पिटल दवाखान्याची जन आपल्याला परिस्थिती माहीत आहे तर त्या परिस्थितीत सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट मला व्हावं लागलं त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं की नाही हा माझ्यासाठी एक मोठा प्रश्न होता तो निर्णय घेताना मी माझ्या सगळ्या पत्नीला माझ्या मुलांना माझ्या मुलीला चर्चा केली आणि आता काय करावं ते कळत नव्हतं कारण मी याच्याआधी कधीच प्रायव्हेट हॉस्पिटल व्यतिरिक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो नव्हतो कारण तिथं थोडी भीतीच असते कारण सोयीसुद्धा उपलब्ध नसतात म्हणून मला तेव्हा सर्वांना विचारावं लागलं आणि परंतु त्यांच्यामधून मी निघालो कारण माझा कोव्हीड हा क्लिअर झाला आणि नंतर मला तेव्हा डॉक्टरांनी अंडे आणि नॉनव्हेज खायला पण सांगितले तोही माझ्या आयुष्यातला निर्णय खूप कठीण होता कारण मी याच्याआधी कधीच आयुष्यात अंडे किंवा नॉनव्हेज खाल्लं नव्हतं मग तेव्हा सुद्धा मी माझ्या सगळ्या मुलांना आणि परिवारातील लोकांना याच्यावर चर्चा केली की बाबा मला अंडे आवडत नाही किंवा ते खाणं चांगलं नाही असं मी मानत होतो पण तेव्हा मी सगळ्यांशी बोललो आणि असं काही गरजेचं नसते अंडे खाल्ल्यामुळंच किंवा नॉनव्हेज खाल्ल्यामुळंच आपण चांगलं होतो असं काही नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं का आता आजपर्यंत खाल्लं नाही तर जे होईल ते बघू आणि अंडे काही खायचं ठरवलं नाही त्याच्या व्यतिरिक्त मी फळं पालेभाज्या वगैरे खाऊन स्वतः दुरुस्त पण झालो